मनोरंजन हे गेल्या काही वर्षात नक्कीच बदलले आहे कारण पूर्वी लोक जसे एकत्र बसून जे जे नाच करायचे किंवा गप्पा मारायचे किंवा रेडिओ वगैरे टी वी वगैरे ऐकायचे असं आता नाही आहे आता प्रत्येकाच्या हातात एक स्माटफोन झालेला आहे आणि प्रत्येकजण हा कामात व्यस्त त्यामुळे संगणक हा प्रत्येकाच्या सम आजकाल सगळं इ इ लर्निंग झालेलं आहे त्या प्रत्येकाच्या समोर हा कॉम्प्युटर किंवा प्रत्येकाच्या हातात स्माटफोन हा मग ह्या आता मनोरंजनाच्या सा म्हणजे अ वस्तू झालेल्या आहेत